वेदांत टेलर बोलताय मी विवेकानंद विद्यालयाचा प्रिंसिपल बोलतोय तर आमच्या या आमच्या कॉलेजमध्ये ॲन्युअल गॅदरिंग आहे म्हणजे वार्षिक महोत्सव आहे तर त्यासाठी आम्हाला ड्रेस शिवायचा होता आता आता मुलांचे कसं गॅदरिंग आहे डान्स आहे वेशभूषा फॅशन शो वगैरे तर त्यांच्यासाठी स्पेशल त्यांच्या साईजनुसार आणि त्यांना जसे जसे प्रेफरन्स आहेत त्यांचा डान्स आहे वगैरे त्यांच्यानुसार त्यांना शिवायचं आहे वेगवेगळ्या मेजरमेंटनुसार आता मला पन्नास ते साठ स्टुडंटस् आहेत पार्टीसिपेट पन्नास ते साठ मुलांनीच केलं आहे तर त्यांच्यासाठीच शिवायचंय हा म्हणजे कपडा वगैरे किती लागेल तुम्ही त्याचं पूर्ण डिस्क्रीप्शन सांगशाल का हा हा आता बघा पै अच्छा बरं बरं बरं ठीक आहे ना हे बघा पाचवी ते सहावी म्हणजे दहावी दहा नाही तेरा ते चौदा तेरा ते चौदा वर्षांची मुलं आहे तर त्यांना एका मुलाला पाच ते सहा मीटर कपडा लागेल हा तर पन्नास मुलं पकडा पाच मीटर पकडू आपण पाचा पाचा पंचवीस ठीक आहे हा एवढ्या याच्यातून तर तुम्हाला रेट वगैरे काय असेल ते सांगून द्या ना मग हा एक शर्ट नाही पूर्ण ड्रेसच हवाय मला ठीक आहे ना तरी चारशेमध्ये पूर्ण होऊन जाईल ना एका जणाचं हा चारशे पाच चोक वीस म्हणजे वीस हजार रुपये ठीक आहे ना तर तुम्ही मला पाच ते सहा दिवसांत हवंय

म्हणजे आठवडा पकडा तुम्ही आठ दिवस जास्तीत जास्त हा हो आज बघा हा आता बाराला कळेल मुलांची शाळा आहे तुम्ही बारानंतर केव्हाही येऊ शकता पण चारच्या आधी येताय हा तोपर्यंत मेजरमेंट वगैरे घेता येईल

ठीक आहे थँक यू